हो मी माझ्या बागेत लावलेली झाडे आणि झाडे फुललेली पाहून मला खूप आनंद होतो त्यामुळे मला एक समाधान मिळते की मी क एक असं रोपटं लावलं आहे जे मोठं होतं आहे ते पाऊन एक वेगळाच आनंद असतो मी नुक नुकतंच म अम् मा गेल्या महिन्यात नुकतंच गेल्या महिन्यात टोमॅटोचे रोपटं लावलेलं त्या झाडा रोपटामध्ये ते जरा ऊन घुशीनी खाल्ल्यामुळे मला त्याचं खूप वाईट वाटलं पण मी आणि माझ्या मैत्री मैत्रिणी परत मिळून टोमॅटोचं झाड लावलं त्यामुळे आम्ही त्याची खूप काळजी घेतली रोज द रोज रोज जाऊन पाहात होतो त्या झाडांना रोज पाणी देत होतो आणि त्याला खत टाकत होतो बघत होतो की कसं कोण तिथे येऊन परत काय त्याचं वाईट होतं आहे का कारण घूस परत येऊन ती झाड खाते आहे का त्यामुळे आम्ही त्याचे खत टाकलं तिथे घूस मारलं म्हणजे घूस तिथे जवळ येऊ नये असं औषध तिथे आम्ही त्या झाडाच्या थो अगदी मागे लावलं तेव्हा ते आमचं थोडं रोपटं आता त्याला एक पालवी फुटलेली आहे असं म्हणता येईल आणि ते लावून आम्हाला खूप बरं वाटलं जेव्हा त्याला टोमॅटो येतील तर आम्हाला क अगदीच आनंद होईल आणि मला अशा प्रकारचे झाडं लावायला खूप आवडतात त्या झाडामुळे मी मला झाडा म्हणजेच गा गार्डनिंगसुद्धा बोलू शकतो इंग्लिशमध्ये त्याला ते लावल्यामुळे मला खूप आनंद होतो त्या झाडाची आपण काळजी घेतली पाहिजे हे आता मी लक्षात ठेवलं आहे हे हे मी नेहमी लक्षातच ठेवेन आणि अजून फुलं फुलं फळे ह्याचीसुद्धा झाडं लावता येईल ह्याची मी खूप दक् लक् लक्षात ठेवेन अन् आणि लावेन